जर पहिल्यांदाची गोष्ट केली तर मी नृत्यात म्हणजे तर मला लहानपणीपासुनच खूप शौक होता पण हा शौक जर तसं म्हंटलं तर शाळेपासुनच सुरू झाला शाळेच्या ज्या गॅदरिंग वगैरे असायच्या त्यामध्ये मी भाग घ्यायची आणि तिथनं मला माहिती पडलं की मी खूप छान नृत्य करते आणि त्यातूनस मग मला ओळखल्या गेलं आणि तसंस मग प्रत्येक वर्षी मग जशी जशी गॅदरिंग होत होत होत्या तशा तशा मग मी नृत्य करायची आणि तसं म्हंटलं तर मग मला टीचर एकदम समोर उभी करायची कारण की मी छान डान्स करते म्हणून आणि ज्यामुळे माझा जो कॉन्फिडन्स होता तो अजूनच जास्त चांगला वाढायचा की मी नृत्य चांग माझं नृत्य चांगला येतो म्हणून मला टीचरनी समोर उभं केलं त्याचं सी डी कॅसेट वगैरे बघताना मला खूप आनंद व्हायचा तसंच जर मग म्हंटलं तर मी नृत्याबद्दल खूप सारे म्हणजे शोज वगैरे केलेला आहे एकदा एका गावात केला होता म्हणजे कार्यक्रम होता तर माझ्या बाबानी म्हणलं तू डान्स प्रिपेय करू शकतो आमचा प्रोग्रामसाठी आणि तसंच मी देश रंगीला या गाण्यावर डान्स पफॉम केलान् तिथल्या लोकांना इतका आवडला की त्यांनी मला बक्षीससुद्धा देलं त्याबद्दल बाराशे रुपयांचं बक्षीस जे की माझ्या जीवनात म्हणजे खूपच आनंदाची गोष्ट होती की मी माझा जो कला दाखोली लोकांना ती आवडली लोकांना कला कारण की तो कार्यक्रम खूप खूपच म्हंटलं तर बोर होता आणि बोर आणि असं झालं की मी नृत्य केला आणि मग सगळ्यांचा जो मन होतं ते वापस फ्रेश झालं म्हणून म्हणजे जो बोर कार्यक्रम होता त्याला मी अजूनस मनसोक्त चांगलं केलं म्हणून तर अशा प्रकारे माझा नृत्याचं ओळख झाली